राज्यामध्ये आरोग्यसेवा वित्तपुरवठा फारच स्ट्राँगली वर्कआऊट होतात आणि जसे आपल्याकडे वेगवेगळ्या योजना गव्हरमेन्ट राबवते जसं राजीव गांधी जीवनदायी योज आरोग्य योजना आहे किंवा नॉन कव्हर्ड हेल्थकेअर सर्व्हिसेस आहेत किंवा विमा कवरेज आहे ह्या ज्या सर्व्हिसेस आपल्याकडे गव्हरमेंटकडून प्रोव्हाइड केल्या जातात त्याचा खूप मोठा उपयोग किंवा सहभाग होतो रुग्णांना जेव्हा त्यांना एक हॉस्पिटलाइज व्हावं लागतं किंवा खूप मोठ्या आजाराला तोंड द्यावं लागते किंवा खूप मोठे मोठे बिल्स त्यांना येतात आणि ज्या अशा गोष्टींसाठी लोक तयार नसतात त्यामुळे या सर्वच गोष्टींचा आरोग्यसेवा आणि वित्तपुरवठा यांच सहुप त्यांना उपयोग होतो आणि त्यांच्या क्षमतेवर म्हणजे त्यांना परवडेल अशा आणि ते इलाज करू शकतील अशा हॉस्पिटलाइज होऊन ते त्यांचा खर्च करू शकतात